आपल्या संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे आणि पहिल्यापासून लोक शेती करत आलेले आहेत तसेच शेतीबरोबरच पूरक व्यवसाय असतात दूध व्यवसाय असेल पशुपालन असेल शेळीपालन असेल असे जे काही ग्रामीण भागातील व्यवसाय आहेत ते लोक पहिल्यापासून करत आलेले आहेत परंतु आजकालची जे काय तरुण पिढी आहे ते शेती शेतीकडे जास्त वळत नाही ते नोकरी धंद्याकडे जास्त वळते कारण त्यांना शेतीमध्ये जास्त कष्ट आहे असं वाटतं म्हणजे त्यांना शेती नको वाटते त्यानंतर आजकाल जो हवामानामध्ये जो काही बदल होत आहे त्यानं तंत्रज्ञानामध्ये जो काही बदल झालेला आहे तो त्यांचा आयपतीचा नसतो ते त्यांना करू वाटत नाही त्यामुळे लोक जास्त करून शेती करत नाहीत आणि अजून एक ट्रेंड म्हणजे मुलींचं म्हणजे शेतकरी नवरा नको असतो आणि त्यामुळे काय होतं मुलं मग जास्त करून नोकरी बघण्यामध्ये आपला वेळ घालवतात